घर म्हटलं की सडा रांगोळी स्वच्छता ही आलीच घर म्हणजे हे एक देऊळ असतं आहे आपण सकाळी उठल्या उठल्या घराच्या दारात उंबराच्या शेणाच्या किंवा पाण्याचा सडा हा मारलाच पाहिजे जेणेकरून घरामध्ये एकदम पॉझिटिव्हिटी निर्माण होते सकाळी सडा रांगोळी झाडून वगैरे स्वच्छता केल्यानंतर घरामध्ये एक प्रसन्न वातावरण तयार होते याचे घरावर ज्या घराच्या समोर सकाळी सकाळी पाण्याचा सडा मारल्यामुळे एक घरामध्ये दिवसभर प्रसन्नता निर्माण होते यामुळे घरामध्ये जे वाईट विचार वाईट प्रवृत्तीचे जे काही लोकं असतात त्यांच्या लोक बंद फरक पडतो त्याच्यामुळे घरामध्ये रोज सकाळी पाण्याचा सडा किंवा खेडेगावामध्ये उंबऱ्यावर शेणाच्या गोवरा लावल्या जातात त्याच्यामागेसुद्धा एक खूप मोठं शास्त्र आहे यापैकीसुद्धा आधीच्या काळातल्या बायका असं म्हणायच्या की शेणाच्या गवरा लावल्यामुळे घरातले घाण ही निघून जाते त्याच्यामुळे हे एक प्रथा पडत गेलेली आहे त्याच्यामुळे आजपर्यंत कुठही असू दे भारतामध्ये सगळीकडे पाण्याचा सडा मारलाच जातो आणि मारलाच पाहिजे आणि सडा मारल्यानंतर लगेच ही दोन बोटं चार बोटं ही रांगोळी काढलीच पाहिजे जेणेकरून घरामध्ये प्रसन्नता निर्माण होते त्यानंतर घराच्या आजूबाजूला झाडे पाहिजे तुळस पाहिजे तुळशीलासुद्धा रोज सकाळी संध्याकाळी पाणी घातलं पाहिजे जेणेकरून ते सुद्धा एक स्त्रियांसाठी चांगलं मानलं जातं यामुळेसुद्धा घरामध्ये प्रसन्नता निर्माण होऊ शकते घरामधले लोकं हे छान एकमेकांशी मन मिळाऊ आनंदाने राहू लागतात बोलू लागतात यासाठी घराच्या घरामध्ये रोज एक प्रार्थना संध्याकाळी म्हणली पाहिजे